आजच्या तारखेत जर विचार केला तर तंत्रज्ञान हे सर्वतोपरी वापर वापरण्यात येत आहे प्रवासी उद्योग प्रवासी उद्योग असेल त्यात तिकिटे काढणे असेल तर तिकीट देण्यामध्ये आपला बराच पेपर हा वाया जातो पण जर तेच तिकीट आपण ऑनलाईन देऊ शकलो तर आपण भरपूर पेपर वगैरे वाचवू शकतो तसंच होटलमध्ये बुकिंग करणे असेल किंवा आपल्याला काही माहिती मिळवणे असेल ट्रेनची माहिती मिळवणे असेल कुठलीही माहिती असेल तर आपण ऑनलाईन जाऊन ती माहिती मिळवू शकतो व्हिडिओज बघून आपल्याला नकाशा माहिती तेही माहिती करू शकतो आपल्याला जर कुठल्या ठिकाणी जायचं असेल आणि आपल्याला माहिती नसेल तर आपण जी पी एस ट्रॅकिंग हे वापरून आपण त्या ठिकाणचा पत्ता वगैरे शोधू शकतो